शं शेतकऱ्यांना अनेक समश्यांना तोंड द्यावं लागतं कारन काई ठिकानी आर्थिक समश्या खूप असतात गरीब मं शेतकरी आपले सर्व सोनंनानं गहाण ठेवून आपले जे बीचंवाईज आनतात ते बिजवाई त्यामध्ये त्यांना कमी याच्यात धं तर मं घेतातपन पेरतात पन त्यानंतर आर्थिक परिस्थित असल्यामुळं ते कमी याच्यात पेरून टाकतात तशेच हवामान कधी कधी साथ देत नाही कधी पानी जास्त होते तर कधी कमी होते तशेच त्यांना मदतं कालवा गिलवा जवळ नसल्यामुळं त्यांना खूपं त्रास होतो आर्थिक मदत कोनी देत नाही तशेच त्यांना लहानं शं जे प्रशिक्षन असते ते प्रशिक्षनाची गरज असते ते प्रशिक्षन घेण्यांनापन त्यांना हे नसते पैशांची असं हे राहते तशेच त्यांना पाच हजार लावून त्यांना त्यांच्यात काहीच पीक येत नाही त्याच्यामुळं त्यांना खूपं आर्थिक परिस्थिती त्यांची डालावून जाते तशेच पुढचं जर पीक घ्यायचं असलं तर त्यांना पैशे नसतात त्यामुळं त्यांना मदत तांत्रिक मदत मिळण्यासाठी खूप परिश्रम करावं लागतात तशेच त्यांना मिळाली तर खूप हे होऊन जातं मदत होऊन जाते तशेच शेतकऱ्यांना काय पेरायचं काय नाई हे पन प्रशिक्षन घ्याला पायजे त्याच्यामुळं आब्रूनं पूर्न पुढची आर्थिक मदतपन खूप होते नि पीकपन कमी याच्यात चं चांगलं होते असं त्यांना प्रशिक्षन घ्यावंच गरज असते तशे शेतकरी लोकांना जे मजूर बिजूर असे त्यांना पैशे देन्याची खूप हे राहते मंजे पीक कमी याच्यात येते आनि पं त्यांना पैसाच खूप लागतो त्याच्यामुळे त्यांच्या घरात पं परिस्थिती म्हनजे आपली शेती विकन्याची पाळी येते तसेचं पुढचे आर्थिक मदतं करन्यासाठी त्यांना हात पसरावा लागते घरातली परं परिस्थिती खराब असल्यामुळे अन् त्यांचं सर्व त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना शेती हाच व्यवसाय असतो त्याच्यामुळं ते शेती कशी पिकवावी व त्यांच्यापासून कशे उत्पन्न काढावे याचे प्रशिक्षनाची गरज आहे त्यांनी आपले प्रशिक्षन पूर्ण करूनच आपल्या मुलांनापन त्याच्यात चांगले हे करायचे आनि बं आपले जे मनजे कमी याच्यात कशे फुगं उत्पन्न जास्त करायचे अन् काढायची याची त्यांनी परिश्रम कराला पायजे आनि प्रशिक्षन घ्यायला पायजेएत तरच सर्व शेतीचा विकास होईल आनि त्यांच्या घरात समृद्दी आनि सुखं राहतील